मला सगळ्या प्रकारची झाडे लावायला आवडतात फुले फळे आणि भाज्या देखील मी माझ्या बागेत फुले फळे आणि भाज्या अशा अनेक प्रकारची झाडे लावलेली आहेत माझ्या बागेत फुलझाडांमध्ये जास्वंद मोगरा चाफा अशी अनेक प्रकारची फुलझाडे आहेत फळझाडांमध्ये आंबा चिक्कू अननस आहे व भाज्यांमध्ये भेंडी वांगे तोंडली याचे वेल देखील मी लावलेले आहेत आणि ही लावण्याची कारणे म्हणजे फुले ही आपल्याला रोज देवाला वहायला लागतात फुलझाडांमध्ये मला चाफ्याचे झाड खूप आवडते कारण त्याचा सुगंध खूप सुंदर असतो फळझाडांमध्ये अननस चिक्कू नारळ आंबा ही फळे मला देखील खूप आवडतात म्हणून मी ही झाडे लावलेली आहेत भाज्यांमध्ये भेंडी तोंडली वांगी यासारखे भाज्या मला खूप आवडतात व आपल्या बागेत लावलेले भाज्या आपण कधीही काढून घेऊ शकतो व त्या केमिकल युक्त असतात त्याचे ह हानिकारक काही नाही त्याच्यात त्यामुळे ते आपण कधीही खाऊ शकतो व ते चांगले आरोग्यदायी आहे आपण लावलेली फळझाडे जसे की आंबा आंबा हा मी पिकल्याशिवाय झाडावरून काढत नाही म्हणजे तो कोवळा नसतो व तो केमिकल युक्त असतो ज्यामुळे आपल्या आरोग्यास काही हानी पोहोचवणार नाही अशा प्रकारे ही झाडे मी लावलेली आहेत